वाचण्यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तीला मराठी भाषा सुरुवातीपासून व्यवस्थित येत असेल तर त्याला वाचन करताना कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही त्याच्या उच्चारामध्ये त्याचबरोबर विचारा विचारामध्ये आणि आचारामध्ये वावरतानासुद्धा त्याच्या भाषेचं सौंदर्य त्याच्या बोलण्यातून लोकांपर्यंत पोचत असतं त्यामुळे अतिशय छान पद्धतीने तो वाचन करतो आणि समोरच्यालासुद्धा त्याची भाषा छान पद्धतीने समजून घेता येते त्याने कोणताही प्रश्न केला की त्याची उत्तर समोरचासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे देऊ शकतो आपलं भाषण व्यवस्थित असेल तर समोरच्याला लवकर समजतं